मुख्यमंत्र्यांची सर्वात पहिलीकी भूमिका अशी असते की राज्यांचा सुधार करणे राज्यातील वेगवेगळ्या पद्धती त्यांना वाटून देणे आणि राज्याचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देणे